पवनार गावामध्ये बारा फेब्रुवारीला यात्रा भरली जाते त्या ठिकाणी त्यांनी भरपूर व्यवस्था केली पाहिजे त्यासाठी त्यांनी झुले बाकी शॉपसाठी पण त्यांनी अशी जागा दिली पाहिजे जेणेकरून म्हणजे बाकीच्या लोकांना पण तिथे येण्यासाठी प्रोत्साहित झाले पाहिजे की या ठिकाणी आपण आपण गेले गेले की त्या तिक आपल्याला सगळ्या वस्तू मिळाला पाहिजे आनंद मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बाकी लोकांशी कॉण सं संपर्क साधला पाहिजे आणि आनंद पण मिळाला पाहिजे झुल्यामध्ये खेळण्यासाठी चिवडा बाकी वस्तू घेण्यासाठी आणि तिथे ज यात्रा भरण्यासाठी त्यांनी भरपूर मोठी जागा देण्यासाठी जसे की नंदीखेड आहे त्या तिथे भरपूर जागा आहे तिथे भरली पाहिजे आणि तसं हे गाव फू भरपूर मोठं आहे त्या गावामध्ये त बाकीच्या लोकांनी पण सपोट असं हे स हे केलं पाहिजे की आणखी आणखी काही त्यामध्ये भजन कीर्तन यात्रा असं काही असेल तर आणखी लोकांना म लोकं त्यामध्ये प्रोत्साहित होईल